मी एकदा असंच एका निसर्गरम्य स्थळी जात असताना एक मोठा धबधबा होता आणि त्या धबधबाच्या प्रवाहामध्ये बरेचसे लोक आपले पाय पाण्यामध्ये बडवून मस्त आणि मनसोक्त आनंद आनंद घेत होते आणि असं करत असताना अचानकपणे असं कुठल्याच प्रकारची कोणालाच शंका नव्हती काही नव्हती अचानकपणे एक मोठ्ठा पाण्याचा ओढा आला आणि एक छोटीशी फॅमिली होती ते सहज तिथे बसले होते आणि आपले फोटो वगैरे काढत होते परंतु तो पाण्याचा ओढा आल्यानंतर बरेचसे आजूबाजूचे लोक सगळे साईडनं सरकून गेले परंतु काही अतिउत्साही लोकं हे एकदम मनामध्ये बसले होते त्यांना बाजूचे लोकं म्हणू लागले का तुम्ही वर या बा पावसाचं म्हणजे व प्रमाण वाढलेलं आहे पाणी पण ते म्हणत तर पाऊसने पाणी कुठून येऊ राहिलं बरं जण विचार करता पण परंतु त्या दुसऱ्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला ते पाणी व येत होतं उतरत होतं आणि हे लोकं तिथे आपली मजा करत होते बाजूचे लोक त्यांना तीन तीन वेळा म्हणत होते की या या वारंवार म्हणत होते विनंती करत होते का बा तुम्ही ती तुमची जागा सोडा या बरेचजणं त्यांना हातही द्यायला गेले पण ते एवढे त्यात रमले होते की प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे ते ऐकायलाच बिलकुल तयार नव्हते शेवटी लोकांनी त्यांचा पिच्छा सोडला नंतर पाण्याचा प्रवाह असा वाढत गेला की प्रमाणापेक्षा जास्त मग अशा प्रवाहाच्या वेळेस ते तिघं चौघजणं एकदम घाबरून गेली आणि एकामेकाला त्यांनी घट्ट मिठ्या मारल्या आजूबाजूच्या लोकांनी दोर रस्सी फेकून भरपूर प्रयत्न केले परंतु प्रवाह आणि लोंढा एवढा भयंकर होता एवढा भयंकर होता की आपण मी सांगू शकत नाही ती प्रत्यक्ष घटना त्या लोंढ्यामध्ये अक्षरशः ते दोघं तिघंजणं पाण्याच्या त्या प्रवाहामध्ये वाहत खाली चालले गेले अशाप्रकारे हे भयंकर घटना घडलेली होती आणि मी ट्रेक्स करत असताना बऱ्याच ठिकाणी छायाचित्र जिथं आवश्यक असंल तिथेच घेतो परंतु मी ते छायाचित्र घेतल्यानंतर कुठे पोस्ट वगैरे अजिबात करत नाही ते माझ्या आनंदासाठी मी घेतो आणि माझ्या स्वतःच्या एका संगणकामध्ये ते सेव म्हणून सेव करून ठेवतो आणि संगणकावर काम करत असताना मग ते आपल्या डेस्कटॉपवर ठेवून त्याचा आनंद घेतो